खेड्यातील शेतकऱ्यांना जमीनधारणा आणि मालमत्तेचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना मूळ मुद्दा एक तो तलाठी असतो तलाठ्यानंतर तहसीलदार असतो आणि तहसीलदारानं जर त्यांची जमीन धारणा आणि मालमत्तेचा हक्क जर सुरक्षित ठेवला नाही तर त्यांना शेवटी पर्याय असतो तहसीलदार कलेक्टर कलेक्टरकडं गेल्यानंतर त्यांना घर त्यांच्या पावत्या वगैरे मिळतात पावत्या मिळाल्यानंतर त्यांना त्यांची जमीन सुरक्षित कशी ठेवायची हे ते सांगतात आणि जमिनीचं मोजमाप हे तलाठ्याकडं असल्यामुळं लोकांनी तलाठ्याचाच सल्ला घेतात आणि तलाठ्याचे सल्ला जर न नसली आवडली समजा तर त्यांनी ग्रामसेवक म्हणा किंवा मग उच्चवर्णीय असेल तर बी डी ओ यांनाबी ते सल्ला मागू शकतात आणि आपली मुद्दे समजून घेऊ शकतात